पुणे हे कलेचं माहेरघर आहे तिथे खूप सारे नाट्यगृह आहेत जसं म्हटलं तर पंडित भीमसेन जोशी कला मंदिर यशवंतराव चव्हाण न नाट्यगृह गणेश क्रीडा गणेश कला क्रि क्रीडामं मंच ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले सांस्कृतिक भवन असे खूप सारे नाट्यगृह आहे पुण्यामध्ये तसंच आमचं नागपूरमध्ये पण सुरेश भट सभागृह आहे तिथे वेळोवेळी ना नाटकाचे प्रयोग होतात आणि नि चित्र प्रदर्शन होतं तसंच मुंबईमध्ये पण खूप सारे आहेत हा हर सगळ्या जिल्ह्यामध्ये खूप सारे असे नाट्यगृह उपलब्ध आहेत